हॅलो राजकुमार रेश्टारंट वाशिम तुमच्याकडे जेवणासाठी काही डिस्काऊंट कूपन आहेत का अच्छा आणि ते कितीपर्यंत डिस्काऊंट असते काय असते त्याचं सांगा आम्हाला थोडं म्हणजे आम्हाला योग्य तो लाभ घेता येईल